ऑनलाईन शॉपिंग करत असताना मी प्रथम होमपेजवर जातो आणि ते पाहतो आणि ते पाहिल्यानंतर मला समजते कोणता मोबाईल आहे सॅमसंग विवो रेडमी अशा अनेक मोबाईल त्यामध्ये सापडतात आणि मला गरजा मला जो आवडता माझा जो स्मार्टफोन आहे तो मी त्याची किंमत पाहतो किंमत किती आहे मला दहा हजार रुपये माझं बजेट आहे दहा हजारात मला सॅमसंग कोणता देतो आहे व्होडाफोन कोणता देतो आहे किंवा तुमचा न् विवो कोणता देतो आहे रेडमी कोणता देतो आहे ते मी पहिलं पाहतो दहा हजारात मला फॅसिलिटी कोणकोणत्या देतात मोबाईल ते मी पहिलं पाहतो त्यानंतर मी परत माझ्या त्या होमपेजवर येतो आणि त्यामध्ये जे आपण कार्ट कार्ट जे बोलतो आपण शॉपिंग केलेली तर त्यामध्ये त्या गोष्टी तिथे ते ओके बटन दाबलं की त्या कार्टमध्ये ते गोष्टी येतात त्याची किंमत येते आणि किंमत आल्यानंतर तुमचा ॲड्रेसवर किती दिवसात तुमचे ते मोबाईल पोहोचेल त्याचं तिथं आपल्याला सांगण्यात येतं की चार दिवसात तुमचा घरपोच घरपोच डिलेवरी मिळेल किंवा दोन दिवसात मिळेल आणि त्यानंतर आपण ट्रॅक ट्रॅक करून त्या गोष्टी ते सगळ्या पाहूही शकतो आणि त्या गोष्टी पाहत असताना मग आपण डिसाईड करावे डिसाईड करू शकतो की आपण ती वस्तू आपल्याला किती दि किती वेळात आणि किती ह्याच्यामध्ये मिळेल किती दिवसात मिळेल किती तासात मिळेल ट्रॅकमध्ये पण आपल्याला कळतं की ते गाडी कुठं पोचलेली आहे आत्ता आपली आपलं मटेरियल कुठं पोहोचलेलं आहे